हो मला वारंवार फिरायला खूप आवडतं मी बऱ्यापैकी महिन्यातून दोन वेळेस फिरायला जाते मला खूप ठिकाणी फिरायला आवडतं मला इकडचं तिकडचं बघायला नैसर्गिक माहिती घ्यायला खूप आवडतं तसंच माझं एखादा जर पर्यटन स्थळ आवडतं म्हटलं तर तो नर नळदुर्ग आहे कारण तिथला नरमादी धबधबा हा मला खूप छान आवडतो खूप सुंदर आहे तो बघण्यासारखा आहे आणि कधी प्रवास करायला प्रवास करायलापण मला खूप आवडतं कारण एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आनंद हा एक वेगळाच असतो आणि मला जास्त सगळ्यात जास्त हा रेल्वेतून प्रवास करायला खूप आवडतो कारण रेल्वेमधून खूप काही बघायला मिळतं जेणेकरून आपण इकडच्या तिकडची माहिती छान मिळू शकतो असं सगळ्यांनी रोजरोज नवीन नवीन फिरायला जा